स्विगी स्विगी कस्टमर केअरचा नंबर आहे हा हां मी एक ऑर्डर केली होती पनीरची भाजी आहे आणि नान आहे त्याच्यामध्ये तर हे डिलिव्हरी कधीपर्यंत भेटेल ठीक आहे तुम्ही ॲड्रेस लिहून घ्या क्रिष्णा पॅलेस थ्री झिरो सेव्हन ऑब्लिक थ्री झिरो टू चौथा माळा चारशे दोन नंबर अजय सोनवने माझा नंबर आहे नऊ सात सहा तीन सहा पाच सहा चार सहा सात जर या नंबरवरती कॉल लागला नाही तर दुसरा नंबर लिहून घ्या नऊ एक सहा नऊ सहा चार सहा पाच सहा सात आणि जर माझा ह्या दोघी नंबरवरती लागला नाही तर तुम्ही माझ्या घराचा नंबर लिहून घ्या सात चार चार सात आठ तीन तीन आठ दोन नऊ जर तुम्ही या ॲड्रेसवरती आले न या ॲड्रेसवर तुम्ही जर मला भेटला नाही तर मी तुम्हाला दुसरा ॲड्रेस देतो त्या ॲड्रेस आहे अंबरनाथचा अंबरनाथचा ॲड्रेस लिहून घ्या एकशे एक माळा नंबर एक बिल्डिंगचं नाव आहे एव्हरेस् ग्रीन ब्लॉक नंबर आहे पाचशे एक सहाशे दोन नवरे नगर अंबरनाथ पूर्व पाच शून्य एक सहा शून्य एक धन्यवाद